मॅडम मी वैष्णवी बोलत आहे अमरावतीवरून तुमच्याकडे वेडिंग प्लॅनिंगचं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेता म्हणता ना त मग काय रेट आहे तुमच्याकडे त्याचे कसं आहे माझ्याकडे लग्न आहे माझ्या सिस्टरचं त मला ना तीन दिवसासाठी पाहिजे मेंदी हळद आणि लग्न तर त्याचे मला मग म्हणजे मेंदीचे डेकोरेशन अलग लागेल हळदीचं डेकोरेशन अलग लागेल आणि लग्नाचे अलग लागेल तर तुमच्याकडे कोणत्या कोणत्या कलरचे फ्लॉवर्स अव्हेलेबल आहे अच्छा तरीपण काय चार्जेस आहे त्याचे नाई पूर्ण तीन दिवसाचा मला कॉन्ट्रॅकच द्यायचा आहे तुम्हाला मेंदी हळद आणि लग्न हा आणि तुमच्याकडे कॅट्रेक्सचं वगैरे आहे का मग कॅट्रेक्स वगैरे तुम्ही पाहतात अच्छा अच्छा आणि आणि नवरदेव नवरीसाठी हार वगैरे पण लागेल मला तर मग ते पण आहे का तुमच्यासाठी अव्हेलेबल तुमच्याजवळ अव्हेलेबल तर मग ते कोण ते मग कोणत्या प्रकारचं आहे तुमच्याकडे अवेलेबल मला रोजचे आता नवीन चालू आहे ना पिंक रोज आणि व्हाईट रोज तर तुमच्याकडे आहे का ते हा नवरानवरीचे हार घ्यायचे असले दोन तर मग त्याचे रेट काय पडेल हा हा हा दहा हजारापर्यंत होईल

ओके ठीक आहे मग थॅंक्यू सो मच्